इंग्रजांनी आपल्यावर खूप अत्याचार केले दीडशे वर्षं राज्य केले त्यांनी आणि इतकी की त्यां काळ्या पाण्याची शिक्षादेखील आपल्या ह्यांना करा घ्यावी लागली खूप म्हणजे खूप ते असह्य आपल्याला कल्पनासुद्धा करवत नाही की त्या काळात तेवढा त्यांनी त्रास सहन केला न् भगतसिंग झालं

लोकांनी इंग्रज लोकांनी अत्याचार केले लगान द्यावं लागायचा न् शेतात माल पिकवावं लागायचा ते सगळं त्यांना न् न् एकही आपल्याला एक एका भाकरी पोळीसाठी त्यांच्याकडे लाचार व्हावं लागायचं व् आणि शिवाय अंगाला कपडा मिळायचा नाही आणि इतके त्यांचे फटके खावं लागायचे की ते विचारही करू शकत नाही आणि महात्मा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे एक प्रमुख नेते आणि अहिंसक प्रतिकारशक्ती महात्मा गांधी या विचारांचे जनक् तसे बाळ गंगाधर टिळक सुभाषचंद्र बोस जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल भगतसिंग चंद्रशेखर आझाद